हॅलो मी सुनिता बोलत आहे माझ्या घरी सात मार्चला लग्न आहे तर त्याकरिता मला पाचशे लोकांसाठी लाडू बुंदीचे लाडू हवे होते मला तुम्ही ते दे देसान का आणि ते किती रुपये होतील त्याचे हे सुद्धा सांगा व त्यावर काही ऑफर आहे का हे पण मला कळवा मला सात मार्चला रात्रीपर्यंत तुम्ही ते ऑर्डर माझी मला आणून द्या जर काही वाटलंच तर माझ्या नंबरवर कॉल करा